कोण बोलतं आहे हां

हे आमच्यात सफरचंद केळी वसई आणि देशी दोन्ही अननस वसई आणि देशी दोन्ही केळी आहेत हां आणि अननस मोसंबं संत्री द्राक्षं पण आहेत हो हो हो द्राक्षं पण आहेत क काळी आहेत हां पण हां सफरचंद दीडशे रुपयेचे एक आहेत आणि दोनशेचे एक आहेत दीडशेचं हो हो करीन की हो केळी सत्तर रुपये काय देशी आणि वसई पन्नास

ताजी आहेत ताजी आहेत होय ताजी आहेत ताजी आहे कुठून बोलता तुम्ही

हां हां चालेल आणि किती कितीपर्यंत याल काय कधीपर्यंत याल इथं आहेत आहेत केळी किती लागतील साधारण

हां द्राक्षं हां चिक्कू उद्या परवा मिळतील आता नाही आहेत चिक्कू अननस आहे हां तसं जमणार नाही आहे आता सध्या कुणी नाही आहे दे देण्यासारखं तुम्हालाच यायला पाहिजे सगळे मिळून साधारण आठशे रुपये होतील एक पन्नास रुपये कमी करीन क कमी करूनच ॲक्च्युली तुम्हाला सांगितले आहेत पण असू द्या आणि पन्नास कमी करीन हां आणि यायच्या अगोदर एकदा फोन करा हां हां

नाही कॅशमध्ये हा चालेल तुम्हाला पत्ता माहिती आहे ना बरोब्बर पत्ता बरोबर माहीत आहे ना हां चालेल चालेल हां ओके हां थँक्यू